तर म्हणजे अमरावती जिल्ह्यात काही अशा काही अशा पाळलेल्या जान म्हणजे अमरावती जिल्ह्यात काही पाळल्या जाणाऱ्या काही सामान्य सामाजिक किंवा सांस्कृतिक पद्धती आहेत की ते समजा अशा जे पिढींपिढी म्हणजे चालत आहेत जसं उदाहरणार्थ एखाद्याच्या म्हणजे आपल्या जिल्ह्यात सवयच आहे की जेव जेवायच्या अगोदर आपण काही हे म्हणायचं म्हणजे एखादी स्मूर्थी म्हणायची किंवा एखादं हे म्हणायचं म्हणजे जे आपण जेवायच्या अगोदर जे म्हणतो ना तर ते म्हणायचं किंवा देवाचं नाव घेऊन जेवण करायचं आणि नाहीतर आपल्या म्हणजे आपल्या घरातील जुन्या बुजुर्गांचं नाव घेऊन जेवण करायचं अशाप्रकारे म्हणजे रीत आहे तर की जेवण झाल्या म्हण तर जेवायला बसेल तर पाय लागूनच जेवायचं आणि जेवल्यानंतर ही पाय लागायचा आणि जास्त अन्न वाया घालू नये हे तर आपली हेच आहे म्हणजे परंपराच आहे आपल्या जिल्ह्यांची तर म्हणजे आपण जास्त अन्न वाया घालू नये कारण म्हणजे आपण जेवढं कमी अन्न वाया म्हणजे तर जास्तीतजास्त तर मी माझं म्हणणं असं आहे की अन्न वाया घालूच नये कारण तर म्हणजे अन आपण जे आपल्या घरी अन्न उरलं ते आपण दुसऱ्यांनाही देऊच शकतो अशाप्रकारे आपण अन्नाचं प्रमाण वा वाचवू शकतो आणि अशाप्रकारे आपण अन्न वाया जायचं प्रमाण कमी करू शकतो